हॅलो हा ओम साई कॉम्प्युटर्स नमस्कार बोला ना काय म्हणता

आहे ना आहे ना आहे ना कॉम्प्युटर ऑपरेटरची आहे आपल्याकडे जागा खाली आपलं शिक्षण काय झालेलं आहे

बरं बारावी ग्रॅज्युएशन कुठल्या फॅकल्टीमधून केलं बी एमधून केलेलं आहे कॉम्प्युटरचा असा काही असा काही एखादा कोर्स झालेला आहे का पाच सहा महिन्याचा बरं याच्या अगोदर कुठं काही काम केलेलं आहे का अच्छा बरं आहे आपल्याकडे जॉब जॉब आहे आपल्याकडे ऑपरेटर म्हणून आपल्याकडे कामच असतं डी टी पी डाटा एंट्री करावी लागते दिवसभर जे कस्टंबर येतात ना त्या कस्टंबरचं जे काही काम येतं असतं मराठी टायपिंग करायचं इंग्रजी टायपिंग करायचं तर ते आपण टाईप करून त्यांना ती प्रत काढून द्यायची यासाठी सेटिंग्ज् हा कॉम्प्युटरच्या सेटिंग्ज् वगैरे खूप महत्त्वाच्या असतात तर त्या जर तुम्हाला चांगल्या जमत असेल तर तुम्ही आपल्याकडं अप्लाय करू शकता जर त्याच्यामधून सेल किंवा काही अबकारी जे असतील त्याच्यामध्ये थोडं तुम्हाला थोडं अडवान्स क्लास करावा लागेल तर तुम्ही क्लास करून घ्या स्वतः हा एक आठ दहा दिवस क्लास करून घ्या जेणेकरून मग आपल्याकडे आल्यावर तुम्ही लगेच अप्लाय करू शकता आणि डायरेक्ट काम करू शकता क्लास आपल्याकडे लावायचे तर दोन हजार रुपये पडतील तुम्हाला

हो चालेल ना एका आठ दिवस चालतं काही अडचण नाही आठ दिवस आपण काय करू थोडंस बिफोर मी तुम्हाला ट्रेनिंग देणार आणि ते ट्रेनिंग कंप्लिट झालं की नंतर आता तुम्ही शिकवायला चालू करून द्या किंवा मग हे डी टी पी येतात तर ते डी टी पीला करू शकता काही अडचण नाही

सॅलरी डिपेंड ऑन युवर वर्क आपण तुमचं काम बघून मी तुम्हाला सॅलरी देणार ओके

ठीक आहे ना ते ते वेळेवर वेळेवर बघू नं आपण तुमचं जर काम चांगलं असेल माझी महिन्यातले जर दोन चार दिवस तुम्ही बचत कराल तर काही हरकत नाही एखादं देऊन देऊ सुट्टी पडली तर ठीक आहे हो हो चालेल येऊन भेट देऊन जा मला रिझ्युम देऊन टाका बघू आपण ठीक आहे ओम साई कॉम्प्युटर अंधारी फाटा आळंद तालुका फुलंब्री डिस्ट्रीक्ट औरंगाबाद सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत केव्हाही या ओके ठीक ओके ओके ओके